माझ्या परिसरातील आजूबाजूच्या भागामध्ये जेवढाही कचरा असेल तो कचरा एक ठिकाणी गोळा करून सुका व ओला कचऱ्याची वेगवेगळी असे बकेटी म्हणजे मोठमोठ्या प्रमाणावरती ते ठेवून एक घंटागाडी टाइपमध्ये ते ठेवून त्याच्या मध्ये टाकून ते गाडीमधून त्या ज्या ठिकाणी ठेवायचे असते त्या ठिकाणी चाललं जाते त्या पूर्ण प्रोसेससाठी मी पूर्ण मदत करत असतो आणि त्याचसाठी मी मदत करत राहील